माझ्या घरात माझी मिसेस त्यानंतर माझा मुलगा त्यालासुद्धा बागकामाची आवड आहे मुलाला जॉब असल्यामुळे जेव्हा त्याला सुट्टी असेल त्या वेळेला तो करतो पण मिसेस माझ्या सोबत बऱ्याच वेळेला आमच्या जी जागा आहे त्या जागेमध्ये जी झाडं वेगवेगळ्या प्रकारची लावते त्यामुळे पाणी घालणं खत घालणं वेळच्या वेळी त्यांची निगराणी करणे या गोष्टी माझ्यासोबत करत असते